मराठी लोक त्या भाषेचा वापर न करता इतरांशी हातावाराने आपले हावभावातून आपल्या डोळांमधून आपल्या इशाऱ्यांमधून ते असे इतरांशी संवाद करू शकतात समोर त्यांना जर आपली भाषा कळत नसेल तर त्यांना इशाऱ्यावरून चिन्हांवरून एखाद्या नामवंतचिन्हांवरून किंवा एखाद्या टिपिकल ॲक्शन करून ती आपण भाषा समजवून सांगू शकतो